नमस्कार हां सचिन बोलतो आहे गारवा रेस्टॉरंट हां ॲक्चुअली आमच्याकडे संडेला एक प्रोग्राम आहे म्हणजे बड्डे सेलिब्रेशन आहे तर त्यासाठी काही पदार्थ पाहिजे होते आम्हाला म्हणजे स्नॅक्समध्ये आणि जेवणामध्ये तर तुम्ही होम डिलेवरी करता का ओके ऑफर्स काही आहेत का स्पेशल सध्या नाही स्नॅक्समध्ये बघा समोसा वडापाव कटलेट पावभाजी क्वांटिटी साधारण चाळीसची क्वांटिटी असेल हो हं आणि मग चार्जेस काय असतील ऑफर्स वगैरे काही आहेत का सध्या नाही इथे हिंदू कॉलनीमधूनच पाय हां हिंदू कॉलनी कुडाळ यस हो चालेल जेवणामध्ये एक नॉनवेजमध्ये बिर्याणी एक तीस लोकांची आणि वेजमध्ये पुलाव किवा फ्राईड राईस ओके सॉरी हां पण तुम्ही दोन्ही एकत्र डिलीवर करणार की कसं काय असेल हं म्हणजे स्नॅक्स पहिले आणि नंतर जेवण असं की दोन्ही एकत्रच येईल हं मला सांगा न स्नॅक्समध्ये समोसा वडापाव घेतला तर अल्टरनेटमध्ये एक प्लेटमध्ये समोसा आणि वडापाव किवा मग पावभाजी किवा कटलेट असं ओके चालेल करतो मी थोडंस यस थँक्यू हॅलो हां बालाजी रेस्टॉरंट नमस्कार सचिन गोंडस्कर बोलतो आहे कुडाळमधून र आमच्याकडे ॲक्चुअली संडेला एक फंक्शन आहे तर बड्डे सेलिब्रेशन तर त्यासाठी काही ऑर्डर्स द्यायच्या होत्या तर तुम्ही होम डिलीवरी करता का हिंदू कॉलनी कुडाळ ओके हं काही ऑफर्स आहेत का सध्या ठीक आहे नाही आम्हाला ॲक्चुअली स्नॅक्स पण पाहिजे आणि जेवण पण पाहिजे रात्री स्नॅक्स संध्याकाळी एक सहाच्या दरम्यान एक स्नॅक्समध्ये बघा समोसा वडापाव कटलेट किंवा पावभाजी यापैकी म्हणजे समोसा आणि वडापावची एक प्लेट दिलात तरी चालेल किंवा पावभाजी काय बसेल बजेट ॲक्चुअली चाळीस जणांचं पाहिजे हां आणि जेवणामध्ये बिर्याणी नॉनवेज तीस जणांची आणि पुलाव किंवा फ्राईड राईस वेजमध्ये ओके पण मी काय म्हणतो तुम्ही दोन्ही एकत्रच देणार आहात की कसं काय म्हणजे बघा स्नॅक्स आधी आणि जेवण नंतर की दोन्ही एकत्र हां देऊ शकतात नं ओके ठीक आहे ठीक आहे काय चार्जेस होतील ओके चालेल मी करतो थोड्यावेळाने फोन करतो ओके थँक्यू हॅलो हां कोकणी डेज रेस्टॉरंट हां सचिन गोंडस्कर बोलतो आहे कुडाळमधून ॲक्चुअली संडेला आमच्याकडे एक प्रोग्राम होता बड्डे सेलिब्रेशन तर त्यासाठी मला काही ऑर्डर्स द्यायच्या होत्या स्नॅक्स आणि जेवण हो हो नाही म्हणजे तुमच्याकडे सध्या काही ऑफर्स वगैरे आहेत का ठीक आहे स्नॅक्समध्ये बघा समोसा वडापाव कटलेट पावभाजी म्हणजे समोसा आणि वडापावची एक प्लेट दिलात तरी चालेल एक एक सिंगल सिंगल आणि किवा मग कटलेट किंवा पावभाजी हो हां जेवण पण पाहिजे पण ॲक्चुअली तुम्ही एकत्र डिलीवर करणार की कसं काय हां हिंदू कॉलनी कुडाळमधून ओके जेवणामध्ये बिर्याणी नॉनवेज आणि वेजमध्ये पुलाव किवा फ्राईड राईस हो क्वांटिटी चाळीसची असेल नॉनवेज तीस आणि दहा वेज थोडा बदल होऊ शकतो ते मी अपडेट देईन तुम्हाला यस ओके चालेल मी करतो कॉल बॅक मग थँक्यू हॅलो हां चायना टाउन रेस्टॉरंट हां सचिन गोंडस्कर बोलतो आहे कुडाळमधून ॲक्चुअली संडेला आमच्याकडे एक प्रोग्राम होता बड्डे सेलिब्रेशन तर त्यासाठी थोडी ऑर्डर द्यायची होती सध्या काही ऑफर्स वगैरे चालु आहेत का तुमच्याकडे ओके नाही ॲक्चुअली स्नॅक्स संध्याकाळी आणि रात्रीला जेवण क्वांटिटी साधारण चाळीस जणांची असेल म्हणजे एक टेंटेटिव सांगतो नंतर वाढली तर सांगेन मी आदल्या दिवशीच सांगेन त्याच दिवशी नाही ओके हां सेकंड हाफपर्यंत सांगेन मी नाही तर संडेला ओके स्नॅक्समध्ये बघा समोसा वडापाव कटलेट किवा पावभाजी या चारपैकी एक काहीतरी हो म्हणजे तुम्ही समोसा आणि वडापाव एका प्लेटमध्ये दिलात तरी चालेल किंवा समोसा कटलेट किंवा वडापाव कटलेट असं पण चालेल काही प्रॉब्लेम नाही किंवा पावभाजी ओके हां आणि जेवणामध्ये बिर्याणी नाही वेजमध्ये बिर्याणी नको वेजमध्ये पुलाव द्या आणि नॉनवेजमध्ये बिर्याणी तीसची क्वांटिटी नॉनवेज आणि दहा जणांची वेज किवा फ्राईड राईस दिलात वेजमध्ये तरी चालेल हो चालेल चालेल यस ओके चालेल करतो मी कॉल ओके थँक्यू